हॅलो नमस्ते मॅडम मॅडम मी वैशाली चौधरी बोलत आहे हो हो मॅडम एक्च्युली मला ना आपल्या कंपनीमधून चार एम्प्लॉई चार वर्कर जे आहेत कामगार ते सोडून जात आहेत त्याबद्दलच बोलायचं होतं आपल्याशी हो मॅडम पण जर आपण फायदे भरपाई हे सर्व जर बघितलं सॅलरी आणि जेही काही इतर सुविधा तुम्ही उपलब्ध करून देत असतात त्या सर्व योग्य आहेत पण मॅडम मी बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे काम करत आहे त्यामुळे मी आपल्याला आपल्याला अंधारात नाही ठेऊ इच्छित जे चार एम्प्लॉयी गेले आहेत ना त्यांना जिथे ते जॉईन झाले आहेत सध्या तिथे त्यांना बरेच फायदे म्हणजे ज्या काही सुट्ट्या दिल्या जातात त्या आपल्या इथे वर्षभरातून आठ सुट्ट्या दिल्या जातात मॅडम पण त्यांना तिथे आता बारा सुट्ट्या दिल्या जातात प्लस हॉस्पिटलाइज्ड झाले ते कोणी आजारी पडलं असेल वगैरे तर त्यासाठी एक्सट्रा आठ दिवसाच्या सुट्ट्या दिल्या जातात आणि त्याचं जेही काही प्रमाणपत्र असेल हॉस्पिटलमध्ये जर ते आजारी वगैरे असतील तर त्याचं फक्त प्रमाणपत्र त्यांना जमा करावं लागतं आणि त्यासाठीचा ही त्यांना फायदा मिळतो प्लस जर काही झालं तर त्यासाठीचं भरपाई वगैरे जी मिळते मॅडम ती पण तिथे अधिक प्रमाणात मिळते आणि त्याचमुळे ते सोडून जात आहेत मॅडम हो मॅडम पण कदाचित त्यांना या बाबतीत माहीत नसेल मग जर हो कारण कारण मला ही आजच कळत आहे मॅडम तुम्हीच सांगितल्यावर मॅडम पण मागच्याच मागच्याच आठवड्यात बघितलं तृप्ती वर्मा ही जी कामगार आहे तिला अर्जंट लिव्ह हवी होती म्हणजे तिचा मुलगा आजारी असल्यामुळे तिला सुट्टी हवी होती मॅडम पण तिची सुट्टी नाकारण्यात आली आणि त्यामुळे मग हेच रिजन होतं की तिने दुसरीकडे जस्ट इंटरव्ह्यू दिला आणि तिची निवड पण झाली हो हो चालेल मॅडम मी आजच सर्वांना सांगते आणि होईल तेवढं लवकर तुम्ही मिटिंग घ्याल मॅडम प्लिज ओके धन्यवाद नाही मॅडम हे माझं कर्त्यव्यच आहे धन्यवाद मॅडम ओके धन्यवाद मॅडम